हॅलो वलदना बोलत आहे का हा वंदना तू फ्री आहे का अच्छा मला तुझी एक हेल्प पाहिजे होती अगं जिथं प्रोग्राम आहे तर गेस्ट आले आहेत तर त्यांच्यासाठी पुरणपोळी बनवायची आहे पण मला माहितच नाही पुरणपोळी कशी बनवायची म्हणून तर मला रेसिपी सांगशील का पन्नास साठ लोकांची बनवायची आहे

ठीक आहे कोण कोणती

अच्छा

अच्छा मग डाळ किती किलो घेऊ डाळ किती किलो घेऊ अच्छा म्हणजे जितकी डाळ आहे तितकी साखर पाहिजे का हां आणि किती वेळपर्यंत त्याला शिजवावं लागेल किती वेळपर्यंत त्याला फिरवावं लागेल अच्छा ठीक आहे धन्यवाद हा मला सांगण्याबद्दल